राज्यामध्ये अनेक प्रकारचे निषेध मांडलेल्या गोष्टी म्हणजेच एखादी गोष्ट स एखादा पुतळा आहे उदाहरणार्थ एखादा पुतळा आहे त्या पुतळ्याची विटंबना करणे व पुतळ्याची स विटंबना करणे हा एक मोठ्या निषेध आहे महत्त्वाचे नियम म्हणजे त्यां त्या पुतळ्याची विटंबना होऊ नये म्हणून तिथे आपण कंपाऊंड वगैरे घेतलेले असावे असे व तिथे खन्दा गाड ठेवलेला पाहिजे आणि तिथे सुरक्षा पाहिजे असे महत्त्वाचे नियम आहेत महत्त्वाचे नियम आपल्याला ते जाणवले पाहिजे आणि राज्यामध्ये निषेध न नसले निषेध मानलेल्या गोष्टीचे महत्त्व पाळणे हे ही आपला हा हक्का आहे